भारतातील मला राजस्थान हे राज्य आवडते खरं तर तिथे प्रवास करायलाही मला आवडेल राजस्तान हे भारतातील सर्वात विस्तार असलेले राज्य आहे राजस्थानला फार प्राचीन इतिहास लाभलेला आहे महाराणा प्रताप हे जगप्रसिद्ध राजस्थानमुळे झाले आहेत तसेच मेवाडचे पठार थरचे वाळवंट हवा महल जयपूर जे जगप्रसिद्ध असे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते उदयपूर तेथील राजा राजवाडे त्यांचे किल्ले हे खरं तर लोकप्रिय आणि पहायला छान आहेत राजस्थानी प्रवास पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच तिथल्या प्राचीन संस्कृतीत पोषाख तिथले गाणे तिथले नृत्य तर तिथल्या जेवण खावण या पद्धतीही योग्य आहेत म्हणून मला राजस्थान हे राज्य किंवा तिथे पर्यटनक्षेत्रात सुट्टीमध्ये आनंद घ्यायला अधिक आवडेल